आमच्या येथे मधे एका तरुण मुलाने राधिका चीज केक नावाचं एक म्हणजे स्टोअर म्हणजे एखादा स्टॉल लावला होता तो चीज केक विकत होता नवीन ट्रेंड त्यांनं आणला अस त्यामुळे त्याचे चीज केक जसे त्याचं मार्केटिंग वाढायला लागलं तसे त्याचे चीज केक खूप खपत होते व त्याला त्यामध्ये नवीन ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे नवीन फ्लेवर नवीन परत नवीन इनोवेहेशन मग त्यामध्ये आणले म्हणजे पहिला त्याच्याकडं साधा चीज केक मिळत होता त्याच्यानंतर त्यानं चॉकलेट चीज केक ओरिओ चीजकेक असं तो श्टेप बाय श्टेप वाढवत केला त्यामुळे लोकांची जी पसंत होते किंवा लोकांसाठी त्याने जे ॲट्रॅक्टिवनेस त्यामध्ये दाखवला होता त्यामुळे त्याची मागणी वाढू लागली व मागणी वाढू लागल्यामुळे त्याच्या डोक्यात कल्पना आली की आता आपण फ्रॅन्चाईजी द्यायला पाहिजे हा विचार करत करत आणि एक त्याने वर्षभर आपला केलेला बिझनेस हा सांभाळाला व त्यानंतर त्याने फ्रॅचायझी द्यायला चालू केली आत्ता साधारणतः कोल्हापूरमध्ये त्याच्या पाच ते सहा फ्रॅन्चायजीज आहेत तो स्वत केक करून त्यांना देतो व ते ज्यानी फ्रॅचाईजी घेतली आहे ते विकतात यामुळे एक रोजगाराची संधीही निर्माण झालेली आहे व यामागून त्याचा बिझनेसही ग्रो होत आहे व त्याला फायदा होत आहे चीज केकमुळे जे आपल्याकडे म्हणजे नवीन पदार्थ आल्यामुळे हा एक डेझर्ट पदार्थ आहे माणसांना गोड काय खायचं झाले तर रेग्युलर केक खाऊन माणसांना कंटाळा येत असतो चीज केकमध्ये वर संपूर्तह चीज व खाली बिस्किटचा लेअर हा देऊन केक केला जातो व त्यात नवीन नवीन फ्लेवर ॲड केले जातात आता समजा एक उदाहरण घेतलं आता क्लासिक चीज केक हा घेतला तर त्यामध्ये आपल्याला स्ट्रॉ त्याचा स्ट्रॉबेरी करता येतो ब्ल्यूबेरी करता येतो नवीन नवीन जे फ्लेवर्ड क्रस आलेले आहेत ते त्यावर वापरून आपण हा हा फ्लेवरचा केक तो तो फ्लेवरचा केक असं करून आपन नवीन आयडिया वापरून हे विकू शकतो व हीला डिमांड भरपूर असल्यामुळे जो त्यानं शून्यातून उभा केलेला बिझनेस आहे तो आता कोल्हापूरात एक आर सी सी चीज केक ही अशी खूप मोठी फ्रॅचायजी कोल्हापूरचा कोल्हापूरच्या नागरिकांना दिसून येत आहे व त्यामुळे नवीन कल्पना नवीन काही तर कोल्हापूरात असे असल्यामुळे त्याच्याकडे डिमांड म्हणजे मागणी वाढत आहे व केक्स खूप लवकर संपत आहेत तो आता सध्या पार्टीचे ऑर्डर्स पण स्वीकारतो व केक आपल्याला किलोमध्ये पण देता येतो चीज केकम की चीज केकची एक स्लाईज असते मिनिमम साईजमध्येही सत्तर रुपयेची असते अशी सत्तर नव्वद शंभर एकशे दहा अशे वेगवेगळ्या फ्लेवरनुसार प्राईज असते यानुसार त्याने आपला शून्यातून व आणलेला बिझनेस माझ्या निदर्शनास येतो व हा अत्यंत खूप चांगल्या प्रकारे केलेला बिझनेस आहे यामुळे स्वत चाही फायदा होतो व इतर व्यक्तींचाही फायदा होतो